जास्तीत जास्त लोकांना आस्वाद घेता यावा हस्तकला यासाठी आमच्या इकडे जे काही क्षेत्र आहेत कलाक्षेत्र आहेत ते एकतर कलाभवन आहे तिथं त्यांचे नेहमी नेहमी काही अन ऑर्गनायझेशन करत राहतात ते ज्याच्या माध्यमातून ते लोकांना अनुदान पण देतात आणि ग्रा ह्याच्यात सर्वांना हे पण करतात सवलत पण देतात त्याच्यामध्ये जे काही लोकं काम वगैरे करत असतील